आधीच्या काळात विहिरीतील पाणी हे दोरीने बकेट वगैरे लावून किंवा हंडा वगैरे लावून वर ओढून काढायचे पण सध्या आधुनिक युगात नवीन नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध झालेली आहे नवीन नवीन मशनरी आलेल्या आहेत त्यामुळे विहिरीतील पाणी काढण्यासाठी इलेक्ट्रिक मोटारचा वापर केला जातो ती विहिरीच्या साईडला किंवा विहिरीच्यावर बसवली जाते त्याच्यात त्याच्यामधून पाईप लाईन वगैरे काढली जाते त्यामुळे आ शेतीला भरपूर पाणी वगैरे मिळते वापरण्यासाठी पाणी मिळते जागोजागी ते पाईप लाईन दूर दूर पसरवतात आणि नळ वगैरे लावतात त्यामुळे पिण्यासाठी पाणीसुद्धा आपण वापरू शकतो आणि ही जी इलेक्ट्रिक मोटर आपण लावतो त्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो आणि कमी वेळात आपल्याला भरपूर पाणी उपलब्ध होते आणि पूर्वी कसं खूप मेहनत लागायची व दोरीने पाणी ओढून काढणे वगैरे किंवा कधीकधी पाणी वगैरे काढताना विहिरीत तोल जाऊन कुणाचा जीवसुद्धा जा जव जात होता पण आता असे मरचनी तर आलेल्या नाही आहे स्विच ऑन केला की मोटर चालू होते आणि विहिरीतील पाणी आपल्याला पाईपद्वारे नळातून मिळते